आजकाल शेती मध्ये खूप साऱ्या नवनवीन वस्तू यूज होतात की ज्यांनी जेणेकरून शेतकऱ्यांनासुध्दा हातभार लागते आणि शेतकऱ्यांनासुध्दा खूप जास्त मदत होते आणि ती वस्तू म्हणजे पेरणीसाठी जर आपण म्हटलं तर आधी बैलांचा वापर होत होता पण आता असं झालं की ट्रॅक्टरनीच लोक पेरणी वगैरे करतात किंवा जेही त्यांची माती त्यांना ओलट वगैरे करायची असते रेषा ओढायच्या असतात जे डिग्ड वगैरे तर त्यांना तेच करतात आणि तशा प्रकारे जर तसं म्हटलं तर जास्त काही पारंपरिक म्हणजे शेतीमध्येबद्दल नाही झालेला आहे पण आधी जे शेणखत किंवा जे नॅचरल खत होतं तर ते टाकत होते शेतात जेणेकरून जी भाजीपाला आपण जेही शेतात उगवलं जात होते तर ते सगळे खूप जास्त पौष्टिक होते आणि जर तसं म्हटलं तर त्यांना त्यातून खूप जास्त म्हणजे आजकालच्या भाज्यांपेक्षा जास्त प्रोटिन आणि मिनरल्स वगैरे आपल्या शरीराला भेटत होते मानवांना पण जर आजकालचं म्हटलं तर नवनवीन प्रकारची फवारणी वगैरे म्हणजे काही जंतुनाशक रासायनिक वगैरे असं युज होते तर त्यामुळे खतरा होऊ शकते मानवी शरीराला तर त्याची एक नोंद घ्यायला हवी पण बाकी काही दुसरा बदल तर झालेला असं मला वाटत नाही पण हाच एक बदल आहे की लोकांनी आता जास्त रासायनिक पदार्थ युज करणं सुरू केले आपल्या शेतात